ओला कार सर्विसवरून बोलत आहा का अॅक्च्युली सर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की तुमची जी का कॅब येणार होती तर ती अजून आलेली नाही आहे तर त्यामुळे मला तुमची कार कॅन्सल करायची आहे हो हो रद्द करायची आहे अजून पाच मिनटं अॅक्च्युली मी जेव्हा तुमच्या सर्विसकडे फोन केला होता त्यांनी म्हटलं होतं की दहा मिनटाचा त्यांनी वेळ दिला होता जे की ते बरोबर जे माझं गजानन अपार्टमेंट आहे त्याच्याखाली बरोबर येतील पण आता वीस मिनटापेक्षाही वर होत आलेले आहेत आणि मला अॅक्च्युली कामाला जायला खूप जास्त वेळ होत आहे त्यामुळे मग तुम्ही आता ती कार रद्द करून टाका कारण की मी ऑलरेडी ऑटो घेऊन घेतलेला आहे त्यामुळे हो हो तुमची कंपनी जी एक खूप जास्त ट्रस्टवर्दी होती तर तुमचा जो ड्रायवर आहे तो काय अजून येत नाही आहे आणि मी जेव्हा त्याला कॉल केला तर तो मला तर तो तर माझा कॉल पण पिक करत नाही आहे अॅक्च्युली हं तर प्रॉब्लेम हीच आहे की आता मला ती कार नकोच आहे आणि तुम्ही कॅबसुद्धा रद्द करा हो आणि मी हो आणि मला माझं जे प हो ठीक आहे